सहकार विद्या मंदिर ही शाळा जेव्हा स्वच्छतेसाठी निवडण्यात आली तेव्हा त्यावर मी एक लिहिला एक लेख लिहिला होता आणि तो लेख सर्वांना आवडला अक्षरशः आमच्या प्राचार्य मॅडम तसंच शिक्षक या सगळ्यांना ते खूप आवडला आणि त्यांनी माझं खूप खूप कौतुक केलं आणि अभिनंदनसुद्धा केलं आणि मला पुन्हा लेख लिहिण्यासाठी मला त्यांनी प्रेरणा दिली